दिवान मी विद्या प्रभू बोलते दिव कुठं फोन लागला आहे नमस्कार कुठं फोन लागला आहे ती दिवान टुरिजममध्ये ना हां दिवान टुरिजममध्ये ना हां मी पुण्याहून बोलते मला तुमच्याकडं टुरिजम कंपनीमार्फत कोल्हापूर दर्शनची सोय हवी होती म्हणून मी तुमचा तुम्हाला फोन केलेला आहे तर तुमचा काय काय फॅसिलिटीज आहे टुरिजममार्फत तुम्ही कोणकोणत्या सोयी पुरवू शकता मी अजून फिक्स केलेलं नाही मी अजून फिक्स केलेलं नाही परंतु मला पूर्ण कोल्हापूर दर्शन करायचं आहे तिथं बघण्यासाठी जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत

आम्ही एक पाच लोकं असणार आहे आमच्याबरोबर काही वयस्क माणसं पण असणार आहेत वयस्क लोक पण असणार आहेत आम्ही एक चार दिवसासाठी चार दिवसासाठी आम्ही येणार आहोत तिथं असा आमचा विचार चालू आहे ओके हां हां हां ओके ओके हां पण रस् हां पण रस्त्यांची अवस्था कशी काय आहे रस्ते वगैरे आहेत का वयस्क माणसं असल्यामुळे हां ठीक आहे ठीक आहे बरोबर बरोबर आहे काय हरकत नाही ब राहण्या बिण्याची सोय तुमच्याकडे कशी काय आहे का फक्त तुम्ही टुरिस्ट असल्यामुळं ट्रॅव्हलिंग हां

त्याप्रमाणे म्हणजे खाणे पिणे सगळ्या सगळ्या प्रकारची सोय तुमच्याकडं आहे उपलब्ध आहे हां हां हां हां ओके ओके आणखीन आणखीन अच्छा अजून ऑफर काय आहेत का ऑफर आहेत का तुमचं काही ऑफर आहेत का

आणि घर घरगुती जेवणासारखं जेवण वगैरे घरगुती वगैरे असतं का नाश्ता वगैरे सकाळी नाष्ट्यात काय देता जेवण काय देता तुम्ही हां दहा हजार दहा हजारचं पॅकेजमध्ये तुमचं काय काय आम्हाला सोयी मिळणार आहेत हां ठीक आहे ठीक आहे

हां ठीक हां महालक्ष्मी महालक्ष्मीचं महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी का काय कालावधी असतो किंवा केव्हा चांगल्या प्रकारे गर्दी नसणार हां

हो का बरं ओके ओके ओके ओके तुमचं बुकिंग केव्हा करावं लागतं बुकिंग केव्हा शक्यतो तुमचं बंद कधी असतं आणि

हां हां ठीक आहे ठीक आहे बुकिंग आणखीन कार्ड पेमेंट आहे का ग गुगल पेचा नंबर तुमचा हाच आहे का हाच नंबर आहे का गुगल पेचा हां हां हां हां हां आणि आम्हाला ते राधानगरी धरण पण तिथून जवळ आहे का राधानगरी धरणाचं पण आम्हाला ते बघायचं होतं हां हां मग तुमचं पॅकेज काय वाढणार आहे का हां

बरोबर बरोबर

बरं ठीक आहे ठीक आहे आणखी मग कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध काय आहे तुमचं घेण्यासारखं आणि ठीक आहे ठीक आहे बघते पुन्हा मी हां हां ठीक आहे मी तुम्हाला फोन ओके ओके ओके ओके मी आले मी ठीक आहे ठीक आहे मी माझं फिक्स झालं की तुम्हाला फोन करते आणि त्यानंतर आपण ठरवू ठीक आहे हो हो तुमच्याकडंच करते पुन्हा तुम्हाला मी नाही नाही तुमच्याकडंच मी फो मी तुमचा नंबर मिळाला तुमची सोय चांगली आहे असं मला कळालं त्यामुळे मी आता मी तुमच्या पुन्हा कॉन्टॅक हां ओके ओके काय हरकत नाही मी तुम पुन्हा तुम्हाला कॉल करते माझं फिक्स झालं की ओके थँक्यू ओके